हॅलो हा तुम्ही फुलं व म्हणजे विकता असं कळलं मला हा तर ते फुलाचं दुकानवगैरे म्हणजे कोणत्या लो याच्या ते भागात आहे आणि तुम्ही काय काय सेवा देऊ शकता अशी फुलांची हो हा हो का म्हणजे शेवंती गुलाब हे गंडे सगळे सगळे प्रकारचे फुलं देता का तुम्ही

हा हा हा हा हा हा हा हा हा हा तर मी तेच म्हणलं की तुम्ही हारवगैरे असं करून देता सणावाराला जेव्हा पाहिजे गणपती महालक्ष्मी अशा वेळी तुम्ही फुलांचे हार करून देऊ शकता का हा किंवा एखाद्या वाढदिवसाला जायचं असलं तर लहान मोठे असे बुके काही अवेलेबल असतात का करून देता तुम्ही हा बरं बरं बरं हा हा हा

हो का तर ते आता गुरुनानक जयंती यायला लागली ना ते गुरुनानक जयंतीसाठी मला डेकोरेशन करून पाहिजे होतं तुम्हीच तुमच्याकडे म्हणजे अशी घरसेवावालं ते आहे का मुलं येतात का तुमच्या घरी घरी येऊन करून वगैरे देतात का येऊ शकतात हा हा त कशा प्रकारचं म्हणजे असं गुलाब सगळे सगळे प्रकारचे फुलं व हे करून तुम्ही डेकोरेट करून देता का घर

हो का बरं बरं आ त्याच्यासाठी तुम्हाला कही आधी फोन करावा लागतो का ऑर्डर वगैरे आधी काही द्यावी लागते का तुम्हाला त्याच्यासाठी हो का

हा हा हा हा हा हा आणि अंदाजे रेट काय लावता तुम्ही अंदाजे म्हणजे गुलाबाचे फुलं काय किलो किंवा शेवंतीवगैरे काय हा हो का हा ठीक आहे ठीक